हॅलो हां सोनल बोलते आहे आपण परवा आता आपल्याला सुट्टी आहे तर फिरायला जायचं प्लॅनिंग करायचं का परवा परवा सहा नाही नऊ तारीख आहे हां ती आपण वेंगुर्ला बीचला जाऊया आणि मग तिथून जरा भगवती टेंपल आहे ह्याच्यात शिरोड्यामध्ये तिथे जाऊया

हां मग आधी आपण काय करूया जाताना देवळात जाऊन येऊया आपण शिरोड्याच्या भगवती मंदिरमध्ये आणि मग तिथे म्हणजे कसं आपल्याला नंतर नॉनव्हेज खाता येईन ना आधी देवळात जाऊन आलं तर मग जेवूया आणि संध्याकाळी बीचवर जाऊयात संध्याकाळी म्हणजे दुपारी जेवण होईल आपलं दोन वाजेपर्यंत ना दोन वाजता निघालं तर तीन वाजेपर्यंत आपण बीचवर पोचू मग तिथे थोडा वेळ हां हां मग चालेल तसं पण भगवती मंदिरात गेलंच पाहिजे माझं जरा तिथे काम पण आहे आणि तिथे गेलंच पाहिजे ओके सनसेट बघायला जाऊ हां चालेल मला काय प्रॉब्लेम नाही आणि कसं जायचं काय माहिती आहे काय हां माझ्याकडे आहे गाडी हो तुला नेऊ शकते ह्याला मधुराला आणि विचारलेलंस का येणार आहेत का वगैरे विचारूया काय

हां एस टी ने नको मग आयुष अथर्वला बोलवायला झालं म्हणजे सगळेच जाऊ नाही तर फोर व्हिलर घेऊन जाऊ एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे हां हां अथर्व चालवेल ना हां हां हां पण त्याला लायसन वगैरे आहे का तुझ्याकडे हां गाडीचे कागद आहेत ना पण हां मग मी त्याला सांगते लायसन घ्यायला मग नऊ तारीखला सकाळी आपण किती वाजता नऊ वाजता की आठ वाजता निघूया हां चालेल मग तसंच आपल्याला मग पिक्चर बघायला तीन तास तिथे जाणार आहेत आपले हां चालेल मग हां संध्याकाळी यायला लेट होणारच आहे आपल्याला तसं पण हां कारण तीन तासाचा मूवी देवळात जायला आपल्याला दोन तास यायचे जायचे दोन तास आणि बीचवर परत एक दीड तास आणि आपल्याला यायला आठ वाजतील घरी सांगून ठेव तसं

हां हां चालेल चालेल हां मग कोण कोण येणार आहेत ती कन्फर्म करूया आणि नऊ तारीखचं कन्फम करून टाकू पाच दहा मिनटांनी तुला फोन करते मी हां चालेल चल बाय